हां राऊत सर बोलत आहेत का सर तुम्हाला एक कन्सलटंट म्हणून फोन केला होता विचारायचं होतं माझ्या आजोबांना अॅक्चुली कॅन्सर होता पॅन्क्रियासचा तर त्याच्या बाबतीत कन्सल्ट करायला तुम्हाला फोन केलेला आहे क्स वेगळ्या डॉक्टरना रेफर केलं होतं पण त्याच्यामध्ये त्यानी म्हणलं की त्याच्यामध्ये केमोथेरपीज वगैरे पॉसिबल नाही आहे त्या गोष्टीला कारण अॅज पर एज त्यांच्या एला एजला सुटेबल नाही आहे ती गोष्ट त्यामुळे त्यांना जास्त त्रास होईल त्या गोष्टीचा त्यामुळे त्यांनी पॅचेस वगैरे फक्त एक असं एक प्रिस्काईब केलेलं या गोष्टीसाठी

ओके ठीक ओके सर नाही त्यांचं एक फक्त तेवढंच होतं की त्यांच्या अॅज पर एजच्या हिशोबाने आम्हाला तेवढं जमणार नाही कारण त्यांना तेवढी केमोथेरपी सुटेबल होत नाही कारण अॅज एज म्हणलं की तेवढं आहेच तर त्या गोष्टीचा त्रासच होणार केमोथेरपीचा पण त्यासाठी पॅजेस वगैरे सर काय तुम्ही कन्सल्ट करू शकता का प्रिस्काईब पण सर ते केमोथेरपी सर ते वगैरे तुम्ही म्हणलात तेचं काय मेडिक्लेममध्ये वगैरे काय फॅसलिटीज आहेत का तुमच्या इथे ओके ठीक आहे सर आणि तर सर म्हणजे असं त्यांना आता अॅस पं म्हणजे एज असल्यामुळे त्यांना एवढं मुंबईला वगैरे आम्ही हलवू शकत नाही तर त्याच्यामध्ये काही प्रॉ प्रॉब्लम नाही ना सर म्हणजे आमचं सगळे तुम्हाला ओके ठीक आहे सर हां ठीक आहे सं थँक्यू